हेलो हा बोला हो हो चालेल चालेल

हो कधी बडडे बरं बरं चालतं आहे हवं हॉल हॉलचं वीस हजार भाडं आहे डेकोरेशन हो डेकोरेशनची वेगळं डेकोरेशनची वेगळी आहे जेवायला सगळे ऑप्शन आहेत वेज नोन्वेज हो भेटतील भेटतील

हो हो पार्किंग आहे मेनू वेज नॉनव्हेज तुम्हाला पाहिजे तो भेटून जाईल

हे एम आय डी सी जनरल कॉलेज रोड धाराशिव

सकाळी आला तर चालेल दिवसभर चालूच असतं सकाळी दहा अकराला आला तर चालेल हो हो चालेल चालेल हो हो हो भेटून जाईल सक अजून काय तुम्हाला काय काय पाहिजे ते ड्रिंक वगैरे ते जातात ते भेटून जाईल ठीक आहे सर